हॅलो हां सर बोला की हां कधी हवंय सर पाच तारखेला कधी सकाळी की संध्याकाळी नाईटला आहे की न आहे

हां डेकोरेशन वगैरे काय लागणार आहे का डेकोरेशन बलून डेकोरेशन येतं विथ म्युझिक वगैरे येतं तुमचं तुम्हाला एक्स्ट्रा जर सिंगर वगैरे हवा असेल तर तो पण आहे अवेलेबल किंवा डीज डी जे वगैरे हवे सिस्टिम हवी असेल तर ती पण आहे हॅलो हा ते सगळे इन्क्लूड असतं सर बड्डे तुमचं डे डेकोरेशन वगैरे त्यात इन्क्लुड आहे हो हा मोगलाई मटण तुम्ही येणार किती वाजता काय टायमिंग तुमचं अच्छा तुमचं ॲक्चुअली जेवणाचं टायमिंग सांगा त्याच्याआधी एक दोन तास तुम्हाला ते कंम्प्लीट तयार करायला लागेल त्यामुळे जर मला हां ठीके चालेल मं तुम्हाला मी देऊ शकतो काय प्रॉब्लेम नाय नाय नाय डेकोरेशन वगैरे सगळं वेगळं पडते तुमचं जेवणाचं जे काय पर पर पर डिश प्रमाणे जे असेल तिथले चार्जेस द्यावे लागतील तर ते हां आणि हॉलचे सेपरेट त्याच्यासोबत मालवणी रस्सा वगैरे आहे आपल्याला

स्टाटरमध्ये चिकन लॉलीपॉप वगैरे असतं मटण लॉली लॉलीपॉप सिक्स्टी फाईव्ह वगैरे असतात त्यानंतर सूप वगैरे असतात नूडल्स सूप आणि झालं बाकी तिथं आहेत हां मेन

हां हां हो हो मेनू शेक हां आहे की आईस्क्रीम अवेलेबल स्वीटमध्ये गुलाबजामुन आइस्क्री आइस्क्रीम आपल्याकडं अमूलचे असतात अमूलचे पण असतात आणि इकडं प्रसिद्धीचे असतात हां काय पार्क पार्किंग आहे अवेलेबल काय प्रॉब्लेम पार्किंगचं नो इश्यू फक्त लवकर या हां तुम्हाला थोडं ल बुकिंगसाठी ॲडव्हान्स काहीतर द्यायला लागेल त्याच्याशिवाय ते आता ए जर लवकर आला तर होईल ते अरेंज दहानंतर शक्यतो होणार नाही हां हां होईल होईल तेवढं होईल

चालतंय सर काय प्राब्लेम